हो मॅडम बोला ना हो मॅडम सांगू शकतो ना माझ्याकडे खूप मोठा शॉप आहे माझ्याकडे वांगी आहे भेंडी आहे टमाटर आहे तोंड्रे आहे घेवड्याच्या शेंगा आहे वालाच्या शेंगा आहे गवार शेंगा आहे तुम्हाला काय पाहिजे होतं तुम्हाला बघा आता तर आम्ही नवीन कस्टमर असलं तर आम्ही दोन रुपये कमीच देतो आणि जो रेगुलर कस्टमर असला त्याला जो नेहमीप्रमाणे भाव असेल तो देतो आम्ही तुम्हाला कसं म्हणजे आता तुम्ही नवीनच कस्टमर हा ना तुम्ही आमच्यासोबत तर आमच्याकडे तुम्हाला दोन रुपये कमीच मिळेल वांगी दहा रूपये पाव आहे तुम्हाला किलोप्रमाणे पाहिजे तर तीस रूपये मिळेल टमाटर बी वीस रुपये किलो भेंडी आहे पंधरा रुपये पाव आहे तशी साठ रुपये किलो आणि किलो पाहिजे तर पन्नास रुपये लागेल ठीक आहे मॅडम हो शिमला मिरची आहे ना वीस रुपये पाव आहे ठीक आहे मॅडम ठीक आहे तर तुम्हाला घरपोच पाहिजे की हो घरपोच पाहिजे की कसं पाहिजे तुम्हाला की तुम्ही स्वतः येऊन घ्याल हो आमची होम डिलिव्हरीच आहे ना आमच्या होम डिलिव्हरी आहे पण त्याच्यात चार्जेस लागत नाही तुम्ही फक्त ॲड्रेस टाकून द्या ठीक आहे मॅडम हो डिस्काउंट तर देऊ ना मॅडम नवीन कस्टमर आहे तुम्ही वारंवार आमच्याकडं आलं पाहिजे ठीक आहे ना मॅडम तुमी ॲड्रेस टाकून द्या मॅडम आणि कॅश पण ऑनलाईन टाकून दे जा ठीक आहे मॅडम ओके मॅडम ठीक आहे मॅडम तुम्हाला कधी पाहिजे किती वेळात पाहिजे त्याच्या अगोदरच मिळेल मॅडम एक तासा अगोदरच मिळून येईन तुम्हाला ठीक आहे मॅडम ठीक आहे थँक यू मॅडम थँक यू